सात सहा एकोणीसशे सत्तर पंधरा सात एकोणीसशे पंच्याहत्तर तेरा अकरा एकोणीसशे ब्याऐंशी तीस बारा दोन हजार सात चार चार दोन हजार बारा